मला कथा लिहायला खूप आवडतं पण कुठलीही कथा सुरुवातीला जेव्हा लिहीत असते तेव्हा मी एक त्याचा रु त्याची रूपरेषा तयार करत असते मला सवय आहे पहिल्यांदा ती लिहायची मग जर मला काही विचार आले माझ्या मनात तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची मी पहिल्यांदा लिहिते दुसऱ्यांदासुद्धा मला जर असं वाटलं की नाही ह्या गोष्टीमध्ये हा बदल असायला हवा होता तर मी पुन्हा ती का गोष्ट लिहायला सुरुवात करते आणि मला जर असं वाटलं तर माझ्यासोबत माझ्या सहकारी आहेत वैभवी मॅडम त्या अनुभवी असल्यामुळे मी नेहमी त्यांना माझं लिखाण दाखवत असते आणि मग त्याही त्यांच्या गरजेनुसार किंवा त्या गोष्टीच्या गरजेनुसार मला त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवितात आणि मग मी पुन्हा त्या सुधारणा अमलात आणून मी ती गोष्ट पुन्हा लिहायला सुरुवात करते